आमच्या पाठीमागच्या गल्लीमध्ये साईमंदिर आहे तेथे काकड आरती भजन कीर्तन दुपारची आरती संध्याकाळची आरती हारिपाठ असं बरंच काही घेतलं जातं दिवसभरामध्ये तिथे एक भजन मंडळी आहे तिथं भजन मंडळीतील सगळे लोक जमा होतात आणि ते अनेक वादक संदिक संगीतातले वादक वाप वाजत असतात त्यांना त्यांना ते त्यांना हाद हाताळता पण येते त्यामध्ये टपालपेटी ढोल मृदूंग वीणा अशा बऱ्याच गोष्टी अशा बऱ्याच वादक आहेत ते त्याचा वापर करतात ते त्या आहे ते खूप सुंदर वादक करतात ते आणि अदित खूप छान भजन म्हण म्हणतात आमच्या गावामध्ये असे बरेच भजन मंडळ आहे जे की रोज वेगवेगळे भजन मंडळ येऊन ते मंदिरामध्ये सादर करत असतात आणि लोकांना ऐकवत असतात ज्यामुळे की जे वृद्ध लोक आहेत त्यांना छान वाटतं संध्याकाळी ते हरिपाठ पण घेतात हरिपाठामध्ये पण ते अनेक प्रकारचे भजन म्हणतात सकाळी काकड आरती घेतात काकड आरती पण ती खूप सुंदर म्हणतात ती भजन मंडई खूप छान गायन करते किंवा जे वृद्ध लोक आहे त्यांना मनोरंजन करायचा प्रयत्न करते की ज्यांना देवाची आवड आहे त्यांना त्या लोकांना देवाविषयी माहितून भजनातून किंवा वेगवेगळ्या प्रकारे लोकांना माहिती करून देते त्यामुळे त्याचा वापर आमच्या गावाच्या बाजूला गल्लीच्या पाठीमागे एक भजन मंडळीआहे